कुठलं पण बाळ असू द्या ते प्राण्यांचं असो की माणसांचं काळजी स्वच्छता नीटनेटकेपणा हे असेल तरच ते बाळ सुदृढ आणि चांगल्या दर्जाचं बनतं हे काही कोणाला वेगळं सांगायची गरज नाही नवजात बाळ गुराचं असेल तर गोठा हा सर्वप्रथमतः स्वच्छता ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं त्यानंतर त्याच्या आईला पण तेवढंच स्वच्छ ठेवणं ते पण गरजेचं त्यात गुराच्या बाळाला व्यवस्थितरीत्या दूध दोन टाईम पाजणे व त्याला काही आजार झालेले आहेत का याची निगा घेणे हे पहिले आद्यकर्तव्य कारण लहान बाळ म्हटल्यानंतर ते आपल्याला समजत नाही की त्याला नेमकं काय झालेलं आहे त्यामुळे परिसर जर स्वछ असेल तर लहान मोठे आजार होत नाही त्यामुळे परिसर गोठा हे रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम स्वच्छ ठेवणं गरजेचं आणि बाळाला जितकं जास्त त्याच्या आईचं दूध पाजता येईल तर त्याला प्रतिकारशक्ती ही भरपूर मोठ्या प्रमाणात मिळते तर आपण तिचं दूध काढण्यापेक्षा त्या बाळाला जास्तीत जास्त दूध त्या गुरांच्या मालकाने त्या बाळाला पाजायला पाहिजे हीच सगळ्यात महत्वाची काळजी आहे